जेव्हा मी नव्या रेसिपी शिक शिकायला पाहतो तर तेव्हा मी जास्तीतजास्त यूटूबचा इस्तमाल करतो काहून की मला जे पाण्याचा खाण्याचा छंद आहे कारण माझ्या घरचे जे मुलं माझे मिस्टर ते जे मला रोज काहीकाही नवीननवीन विषय म्हणजे बनवायचं विचारतात आज काय बनवते तर मला आमच्या घरी जे खाणारे आस्तेत तर त्याला आवड आहे ना जास्तीत जास्त म्हणजे नवीननवीन बनवायचे तर मला जास्तीत जास्त ते युटूबवर जे काही नवीन रेसिपी बनतेत आणि टीवीवर जे कुकचं जे सांगतेत त्याच्यातले काहीकाही ते बनवण्याचा जे काही कब बनवते ते नवीननवीन ते पण पाहतो आणि ते शिकण्याचा प्रयत्न करतो माझ्या मैत्रीण जे रहातात घराजवळ त्या मला एकएक वेगवेगळ्या रेसिपी सांगतेत त्या घरी येऊन त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो आणि बनते ते फक्त का थोडीशी मेहनत लागते त्याला बाकी काही नाही आणि जे मग इकडून तिकडून जे कोणी नवीन जे नातेवाईक राहातात ते म्हणतात तू आज तू काय बनवलं होतं किंवा रिश्तेदारी रहाते ते विचारते तू आज काय केलं होतं तर मग आपण त्यायले सांगायचं का हे हे केलं तर ते मला विचारते का बा हे आम्हाला नवीन जे बनवलं ते तू सांग काऊन का त्यायला पण खाण्याचा छंद रहाते कधी आमच्या घरी खाण्यापिण्याला ज्या गोष्टी होते त्या आटोक्यात घेतो त्यायले काऊन की त्या गोष्टी अशा करून त्या मग आम्ही हे कुकमधी जो इंटरेस्ट आहे खाण्याचा इंटरेस्ट आहे तो पूर्ण क पूर्ण होते बाकी मग होऊन जाते